भारतीय नृत्यातली प्रसिद्ध श शैली म्हणजे कथ्थक मणिपुरी भरतनाट्यम सत्रिया आणि कथकली कुचिपुडी आहे ओडिसी आहे मोहिनीअट्टम आहेत ह्या त्याच्या भगिनी शैली आहेत त्यानंतर त्यामध्ये ख्यातनाम नर्तक नर्तिका म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री हेमा मालिनी आहे बिरजू महाराजजी आहेत रेखा आहे त्यानंतर माधुरी दीक्षित आहे हे खूपच प्रसिद्ध अभिनेत्री आणि नृत्य कलाकार आहेत